हॅलो ग्रामीण भागातील शहरी आणि भागरामध्ये जे आजार विशेषत जास्त दिसतात त्यामध्ये डासांच्यापासून होणारे आजार मला जास्त वाटत आहेत त्यामध्ये मलेरियाचा असेल किंवा डेंगूचा असेल किंवा मग हिवतापाचं असेल किंवा अशा प्रकारचे आजार एक जास्त दिसतात आपल्याला आणि सर्दी पडसं तर नेहमीच असतं परंतु जास्तीत जास्त हे आजार अलीकडच्या काळामध्ये आपल्याला जास्त दिसतात आलीकडच्या भागात कर्करोगाचं एक प्रमाण जास्त वाढलेलं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये हे नव्हतं परंतु आलीकडच्या काळामध्ये कर्करोगाचं प्रमाण हे अधिक अनेक जवळची माणसं कर्करोगानं जात आहेत तिसरी गोष्ट टेन्शनचा एक भाग जो आहे तो एक मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे मानसिक ताण नैराश्य या प्रकारचे आजार आहेत ते आलीकडच्या काळामध्ये खूप आहेत आणि त्या बाबतीत सुद्धा आपल्याला काय करावं लागेल की पुढच्या काळामध्ये लोकांना खरं म्हणजे प्रत्येक गावामध्ये मानसोपचार केंद्र असायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कर्करोगाच्या बाबतीत सगळीकडे तपासणी झाली पाहिजे टी बीच्या बाबतीत साधारणपणे ती एक मोठ्या प्रमाणात समस्या आहे सगळ्यात महत्त्वाचं हार्टचं अटॅक मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे म्हणजे बदलती खानपानाची जी शैली आहे त्याच्यामध्ये काय होतं की बे बेसुमार खाणं वाढत आहे आणि त्याच्यामध्ये कसं होतं की साधारणपणे चरबीचं प्रमाण अतिरिक्त वाढणं त्याच्यामुळे मग पुन्हा बी पीचा त्रास होणं त्याच्यामधून तर हार्टअटॅक येण्याचं प्रमाण वाढणं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं समाजाचं समाजात मोठ्या प्रमाणात हे आजार आलीकडच्या काळात दिसतात मला वाटतं सगळ्यात मोठा जर आजार आजचा जर असेल तर तो मधुमेहाचा आहे आज जवळपास म्हणजे पन्नास टक्केपेक्षा ही जास्त माणसं ही मधुमेहानं बाधित झालेली आपल्याला दिसतात आणि आपण काय करायला पाहिजे मग तर जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल व्हायला पाहिजेत असं शिक्षणात सुद्धा आलं पाहिजे लहानपणी शाळेतल्या मुलांच्याकडे सुद्धा आपण कसं जेवण करायला पाहिजे आपण आहार कसा घ्यायला पाहिजे विहार कसा करायला पाहिजे याबाबतीत खूप खूप सजगपणानं सांगायला पाहिजे एवढंच मला वाटतं